गात असताना चांगलं सादरीकरण व्हावं यासाठी आपल्या चेहऱ्यावरतील भावांचा वापर म्हणजे कसं असतात गाणं तुम्ही कुठलं निवडता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे त्या गाण्याचा भाव काय आहे तो भाव ओळखून तुमच्या चेहऱ्यावरचा हावभाव असणं आवश्यक आहे आणि आवाज चांगला राहण्यासाठी रियाज हा एक मार्ग आहेच पण त्याशिवाय इतर अनेक गोष्टी ज्या आहेत की त्या आवाजाची आपल्या काळजी घेणं म्हणजे शक्यतो तिथे आवश्यक आहे तिथे किंवा मिळेल तिथे थोडंफार गरम पाणी पिणं आणि नेहमीच थंड आंबट तिखट पदार्थ जास्ती न खाणं किंवा जोरात न ओरडणं आपला आवाज जपणं मला वाटत या गोष्टी जर केल्या तर तुमचा आवाज चांगला राहायला मदत होते आणि गायक म्हणून गात असताना या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या आवाजावर होणार नाही हे मात्र तितकंच खरं